अमरावती येथे राहण्यासाठी वेगवेगळे वसतीगृह सरकारचे वसतीगृह आहे तसेच गाडगेनगर हा असा एरिया आहे की तिथं वेग खूप मोठं मोठं कॉलेज असून तिथं प्रत्येक ते तिथं राहणाऱ्या जे राहते लोकं आहे त्यांनी प्रत्येक ठिकाणी भाड्या भाड्यानं मिळणारं घर आहेच वेगवेगळ्या रूम्स उपलब्ध करून दिल्या वेगवेगळ्या फ्लॅट्स आहे तसेच लॉज आहे आपण कुणी एखाद्या दिवसासाठी परीक्षा द्यायसाठी गेलो तर तो रात्रभरासाठी लॉजवर रहू शकतो तसेच अमरावती शहर हे मोठं असल्याकारणानं तिथं खूप साऱ्या रूम्स भाड्यानं मिळतात अशा तिथं स्थानिक काही काही संस्था आहेत वसतीगृह आहेत मुलींचे वेगळे मुलांचे वसतीगृह वेगळे अमरावती इथे राहण्यासाठी खूप वसतीगृह आहेत